मराठी संस्कृती तसं बघितलं तरी आ आपल्याकडे अनेक उत्सव सण साजरे केले जातात म्हणजे परंपरांनी आपला देश आपला महाराष्ट्र असा समृद्ध आहे ते हे सामाजिक असतील स किंवा धार्मिक सण असतील अशा अनेक स्वरुपामध्ये आपल्याकडं साजरे केले जातात सण मग ते प्रत्येक ग प्रत्येक सणाचा एक ऐतिहासिक असा धार्मिक किंवा सांस्कृतिक असं वेगेग वेगवेगळं महत्त्व आहे प्रत्येक गोष्टीला त्यामध्ये जर आता गुढीपाडवा गुढीपाडवा हे एक असा मराठी नव वर्ष आपण आपण साजरा करतो त्यातमध्ये चैत्र चैत्र शुद्ध अस असा सण आहे घराबाहेर आपण गुढी उभारली जाते परत त्यानंतर रामनवमी आली रामनवमीला पण असं चैत्र महिन्यात रामनवमीला आपण भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करतो त्यामध्ये आपण भजन कीर्तन अशा कार्यक्रमांचं आयोजन करतो परत एक महत्त्वाचा असा म्हणजे अक्षय्यतृतीया मग अक्षय्यतृतीया आपण वैशाख महिन्यात काय तर साजरी करतो हा दिवस म्हणजे सगळ्यात शुद्ध असा दिवस म्हणून मानला जातो परत आषाढी एकादशी आहे हा वारकरी संप्रदायासाठी अनेक म्हणजे एकदम महत्त्वाचा असा सण समजला जातो